हॅलो कल्पना मॅडम कशा आहात आता मीही मजेत तुम्ही आता कुठे आहात हां काही नाही सहजच फोन केला होता तेच आपल्या शेजारांबद्दल बोलावं म्हणून फोन केला होता हो ते हापगुंडे त्यांचा खूपच त्रास होतोय सध्या ते खूपच त्रास देत आहेत हो पुन्हा झालं तसंच हो ड्रिंक वगैरे एका लावून आले हो गोंधळ केला दार वाजवत होते आमची आणि त्यांची भिंत एक असल्यामुळं आम्हाला खूपच त्रास झाला त्याचा आम्ही रात्रभर जागत होतो आणि माझं छोटं बाळ आहे तेही खूप त्या आवाजामुळे रडत होतं याबद्दल आपण काहीतरी कंम्प्लेंट करू हो परत काल झालं आहे तसं आपण त्यांची कंप्लेंट करूया मध्यंतरी बंद झालं होतं पण हो आपण सगळ्यांनी हो खूपच झालं रात्री एक दोन वाजेपर्यंत चालूच होता धिंगाणा आपण सगळे मिळून चर्चा करूया हो तुम्ही नव्हत्या का कुठेच ते चांगलं झालं आपण सगळे म बिल्डिंगमधले सगळेजणं मीटिंग घेऊया आणि त्याच्याबद्दल आता एक काहीतरी हेच करूया ॲक्शनच घेऊया हो हो बघूच आता कारण की खूप दिवस झाले आता तो बदल तर काही होत नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आपण काहीतरी ॲक्शन घेऊया आता बाकी

आणि बाकीच्याही शेजारी आहेत ना पण आपल्याला त्यांचं काहीही त्रास नाही पण यांचा जास्त त्रास होतो आहे काकू हो चालेल ओके बाय मी आले की बोलेन तुम्हाला हो हो आता बाकीच्या पण सोनाली वहिनी पण आपले शेजारी आहेत पण त्यांची एकही कंप्लेंट येत नाही आहे त्यांचं वागणं बोलणं सरांचं पण खूप व्यवस्थित आहे आपल्याला बाकीचा कोणाचाच त्रास नाही आहे फक्त त्या सरांचाच त्रास होतो आहे शेजारच्या त्यांची कधी कंप्लेंट आली नाही कधी आवाज आला नाही त्यांचं बिहेवियर पण चांगलं आहे आणि बोलणं पण व्यवस्थित आहे हो ना आता त्याबद्दल काहीतरी करूयात नक्की आपण आता ही लास्ट मीटिंग घेऊन आपण काहीतरी ॲक्शनच घेऊया हो ते राऊत सर होते ना आपन त्यांच्याशी बोलूया एकदा ओके ओके मॅडम बाय